मी अकोला टू पुणे प्रवास केलेला आहे बाय ट्रेननी तर ती त्या ट्रेनमध्ये त्याचं जे सीट्स आहे बर्त आहे किंवा इंजिन आहे किंवा आवाज आहे तर चाकी आहे किंवा ट्रॅक आहे ते अतिशय फार छान आहे कारण की ज्याच्या सीट्स ज्या आहे ते एकदम स्मूथली म्हणजे आपण प्रवास करू शकतो त्या सीटवरती बसून इंजिनचा काही खूप आवाज येत नाही खडखड आवाज येत नाही काही नाही एकदम स्मूथली आवाज असतो आणि इंजिनचा आवाज पण आहे तो एकदम सॉफ्टनेस आहे आणि ट्रॅक इंजिनचे जे ट्रॅक बनवलेले आहे ते ट्रॅक जे आहे ते एक स्फेसिफिक स्फेसिफिक स्पेसिफिकली बनवलेलं आहे असे एक ह्या ट्रॅकनी एक ट्रेन जाते तर परत दुसऱ्या ट्रॅकनी एक वेगळ्या मार्गानी जा दुसरी ट्रेन जाऊ शकते एक अपोझिट डायरेक्शननी ते रूटचे ट्रॅक बनवलेले आहेत आणि हुतात्मा एक्सप्रेस जी आहे म्हणजे अकोला टू पुणे ही पूर्ण एसीची आहे त्याचे क त्याचे जे काचेच काचं जे बसवलेलं आहे विंडोजला ते अतिशय अप्रतिम आहे आणि त्या ट्रेननी प्रवास करायला काही वाटत नाही आणि असं वाटत नाही की त्या ट्रेननी मी प्रवास करते एकदम स्मूथली अॅन्ड स्पीडली ती ट्रेन जाते आणि वेळात वेळेत पोचवते ती टाईमावरती पोचवते